मी फस्ट इयरला असताना स्वयंपाक करायला सुरवात केली कारण मी शिक्षणासाठी आजीकडे रहायचे कॉलेजला असताना तर मग आईने मला कधी स्वयंपाक नव्हता करू दिला मी अगोदर हं वरण भात वगैरे अशी खिचडी वगैरे बनवलेली होती पण पूर्ण स्वयंपाक कराय कधीच केलेला नव्हता मग मी आजीकडे राहायची आजीच करायची पण एकदा आजी आजारी पडली मग मला स्वयंपाक करावा लागला तर मला कळत नव्हतं कसं करायचं कणिक कशी मळायची चपात्या कशा लाटायच्या परत भाजी कशी बनवायची मग आजीने मला सगळं सांगितलं आणि मी फर्स्ट टाईमच पाटोळीची भाजी जी बनवली बेसनवडी हे तयार करून वाटण पण तयार केलं मी छान मसाला वगैरे आणि मला सांगितलं मग मी काय केलेलं यूट्यूबला बघितलं भाजी कशी बनवायची आणि त्याच पद्धतीने भाजी बनवली आजीनी पण मला सांगितलं वरण भात लावलेला आणि चपात्या बनवलेल्या स्टार्टिंगला चपात्या माझ्या तेळ्यामेळया झाल्या मग नंतर काही दिवसांनी त्या मस्त छान गोलमध्ये येऊ लागला पण तो अनुभव मला की मी स्वतःच्या हाताने बनवलेला स्वयंपाक मी खात आहे आणि माझ्या आजींना माझ्या मम्मांना सगळ्यांना मी तो स्वयंपाक खाऊ घालत आहे तर त्यावेळेस मला ते खूप बरं वाटलं